हॅलो हां बोला हां हां आम्ही कर फोटोशूट तुम्हाला कोण प्री वेडींग म्हणजे कशा पाहिजे हां हां ठीक आहे चालेल ना तर आम्ही आहोत नं तुम्हाला कसं काय फ्री वेडींग पाहिजे आणखी फक्त वेडिंगचेच पाहिजे बाकी आधी काही एक्स्ट्राचे फोटो काढून शूटिंग वगैरे करायचे तुमची कपल्सची मॉर्निंगला पाहिजे इवीनिंगला की दुपारला वगैरे केले तर जमेल लोकेशन वगैरे तुम्हाला माहीत आहे की आम्हाला सांगावं लागेल नाही तुम्हाला जर कसं माहीत असलं की तू इथे इथे काढल्या आहे बा तर आपण त्या पण लोकेशनवर जाऊ शकतो किंवा आमच्या इच्छेने काढायचं असेल तर आम्हाला पण लोकेशन माहीत असते आम्ही तुम्हाला घेऊन चलू शकतो ठीक आहे ना चालेल आणि तुमचं बजेट वगैरे कसं काय आहे मग ठीक आहे ना पण आणि तुमचं मग ब्युटिशियन वगैरे आहेत की मेकअप आर्टिस्ट लागेल तुम्हाला अच्छा त्याचे मग आम्ही प्रोव्हाइड करू त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस पे करावं आणि कॉस्ट्युम वगैरे तुमची आहे की आम्हाला बघावं हां तर मग त्याचे पण तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस लागेल आम्ही सगळं अवेलेबल करू तुम्हाला सगळ्यांचे चार्जेस सांगून आम्ही तुम्हाला बजेट सांगते काही दिवस वेळात आणि लोकेशन पण आम्ही डिसाईड करते की कुठं तुम्हाला चांगलं तुम्ही फक्त मला एक एक फोटो पाठवाल एक मुलाचा आणि एक मुलीचा फोटो पाठवून पाठवाल जेणेकरून आम्ही त्यांच्या म्हणजे त्यांच्या व्यूला कोणतं लोकेशन हे ते म्हणजे कोणते ड्रेसेस व सुटेबल होते बा ते आम्ही बघते आणि तुम्हाला कळवते नंतर हां हां ठीक आहे मी दोन तारखेच्या आधी तुम्हाला सगळं बजेट आणि सगळं लोकेशन वगैरे सगळं डिसाईड करून दोन दिवसामध्ये तुम्हाला कळवते मी चालेल धन्यवाद